नमस्कार हां मी प्रसन्ना विनोद पवार बोलते हां जी एस टी ऑफिस का मला जी एस टीसाठी नोंदणी करायची होती हां माझं एक छोटासा व्यवसाय आहे आंब्याचा त्याच्यासाठी मला जी एस टीचं नंबर पाहिजे हां हां मागच्या वर्षी मागच्या वर्षी मी केलं होतं आणि त्याच्यासाठी माझा मी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक असं सगळं दिलं होतं तर आत्ता काय त्याच्यासाठी नवीन काय लागणार आहे का मला ना हा त्याची कशी काय प्रक्रिया करता तर ते जरा हा मला सांगा ते उद्या मी येणार आहे ऑफिसला तुम्हाला भेटायला तर मग ते सगळं काय लागेल कागदपत्र आपल्याला ते सगळं मग घेऊन येईन हो माझ्या नावावरच हां माझ्या नावानेच व्यवसाय आहे तो हां तर तुम्ही ते माझी तेवढी माझी मदत कराल का हो उद्या येते मी सकाळी हां किती वाजता येऊ दहा अकरा वाजेपर्यंत ये हां मी येते हां धन्यवाद